तामिळनाडू बेंगलुरू नागपूर अमरावती ओडिसा अकोला बुलढाणा वाशिम राजस्थान बिलासपूर रायपूर मध्यप्रदेश उत्तर प्रदेश मिझोराम मेघालय पुणे मुंबई मणिपूर बीड सोलापूर कोल्हापूर धाराशिव सातारा सांगली लातूर परभणी यवतमाळ जम्मू श्रीनगर हिमाचल प्रदेश गडवाल टाटानगर संभाजीनगर कटक काश्मीर